हॅलो सर मी बोलते अमरावतीवरनं तर मला प्रवास करायचा आहे रेल्वेचा त्याबद्दल मला विचारायचं होतं की तिकीट आपण ऑनलाईन काढू शकतो की ऑफलाईन आणि ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये त्याचा काय आपल्याला बेनिफिट मिळतं आणि जर ऑनलाईन काढली तर म्हणजे आपल्याला वेटिंग लिस्ट जर दाखवत असेल तर मग आपल्याला किती वेळपर्यंत थांबावं लागेल आणि आणि मला लवकरात लवकर ती तिकीट हवी आहे म्हणजे माझं बुकिंग जे आहे ते लवकरात लवकर झालं पाहिजे त्यासाठी मला ते जाणून घ्यायची आहे त्याची प्रक्रिया काय आहे आणि जर आपण जर केलं तर आपल्याला आपली सीट मिळतं की जनरलमधून जनरलमधून आपल्याला प्रवास करावं लागतं कारण आताची जे पाहता रेल्वेमध्ये खूप धावपळ होत आहे कुणीही कुठल्याही सीटवर बसतं तर मला त्यामध्ये काही म्हणजे जनरलमधून प्रवास करणं योग्य राहील की ऑनलाईन तिकीट करून की ऑफलाईन ऑफलाईनमध्ये माझा वेळ जाईल का की लगेच मला तिथं आल्यावर की ऑफलाईनमध्ये तिकीट मिळेल की ऑनलाईन करणे बेस्ट राहील आणि ऑनलाईनसाठी काय प्रक्रिया आहे तेही मला कळवाल किंवा कुठला ॲप आहे की काय कशा पद्धतीने मी माझं बुकिंग ऑनलाईन पद्धतीने करू शकतो आणि ऑनलाईनमध्ये काय फायदा आहे आणि ऑफलाईनमध्ये काय फायदे तेही मला स सुचवा सर तसंच जर मी तिकीट कॅन्सल केली तर जर त्याचे पैसे मला रिटन मिळतील की काही टॅक्स वगैरे कटतील याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन हवी होती तसंच ऑफलाईनमध्ये जर मी गेले आणि ऑफलाईन जर तिकीट कॅन्सल केली तर त्यामध्ये मला पैसे मिक परत मिळतील का मिळतील का आणि मिळाले तर मग मला किती दिवसात ते पैसे परत मिळतील ह्याबद्दल काही इन्फॉर्मेशन आहे का सर आणि तसे असल्यास मला तुम्ही कळवू शकता किंवा मग कोणता फोन नंबरवर आपण माहिती त्याच्याबद्दल मिळवायची किंवा मग काही त्याची वेबसाईट वगैरे किंवा तसंच काही जसं की ॲपद्वारे किंवा मेल वगैरे येतो का त्याबद्दल का इन्फॉर्मेशन हवी होती